हिंदू समाज आणि सण ह्यांचं पण एक अतूट असं प्रेमळ नातं आहे आपल्या समाजात पुष्कळसे सण सार्वजनिकरित्या साजरे केले जातात गणेशोत्सव आहे नवरात्र आहे संक्रांत होळी गुढीपाडवा वगैरे असे पुष्कळ सण असतात अगदी हिंदूंच्यात असं नाही पण सगळे सण आपण व्यवस्थित निधर्मीपणाने साजरे करतो अगदी सुरुवातीपासून जरी म्हटलं तरी जानेवारीत येणारी संक्रांत या दिवशी आपण एकमेकींना अगदी गोड हलवा देतो भांडू नका असा संदेश देतो होळीमध्ये तर काय बघायलाच नको होळी हा अत्यंत सगळ्यांचाच आवडता सण असतो खूप मोठ्या मोठ्या होळ्या केलेल्या असतात गुढीपाडवाही तसाच दारोदारी आपण गुढी उभारतो मोठ्या हे संख्येने आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो श्रावण महिना तर हा संपूर्ण सणाचाच महिना असतो श्रावणात हा हा खरंतर स्त्रियांचाच महिना म्हणायला हरकत नाही त्याच्यात मंगळागौरी असतात नंतर खेळ असतात वेगळ्या वेगळे झाडांना झोपाळे बांधलेले असतात मेहंदीचे कार्यक्रम असतात व्य करमणुकीचे कार्यक्रम असतात खूप म्हणजे खूपच धमाल असते श्रावण महिन्यात जास्त करून नुकत्याच लग्न होऊन साजरी गेलेल्या ह्या सगळ्या महिला माहेरी येतात आणि त्यांच्या उत्साहाला खूपच उधाण आलेलं असतं खूप आनंदित असतात त्या सगळ्या माहेरचे सगळे लोक त्यांना भेटतात एकमेकीला भेटी देतात हा त्यामुळं हा सण सगळ्या बा बायकांचा आवडताच आहे दसरा येतो त्यानंतर दसऱ्याला तर काय सिमोल्लंघनच करायचं असतं पूर्वीच्या काळी खूप मोठे मोठे राजे रजवाडे हे सिमोल्लंघन करत असतं हल्ली आता तसं काही सिमोल्लंघनाचा प्रकार नसतो पण तरी सुद्धा एकमेकाला आपण सोनं वगैरे देतो एकमेकांच्याबद्दल शुभेच्छा देतो मुलांना एक खाऊ वगैरे दिला जातो आणि त्यासाठी आपट्याची पानं आपण सोनं म्हणून वापरतो कारण आपट्याच्या झाडावर शमी आणि आपटा ह्या झाडावर पांडवांनी आपली शस्त्र ठेवलेली लपून होती जेव्हा त्या अज्ञातवासात गेले त्यावेळेस आणि ज्या दिवशी ते परत येऊन त्यांनी ती शस्त्र हाताळली तो दिवस आपण दसरा म्हणून साजरा करतो आणि दिवाळी तर काय बघायलाच नको दिवाळी हा आपल्या सगळ्या सणांचा राजाच आहे असं म्हणाला हरकत नाही दिवाळीचे चार ते पाच दिवस नुसती धमाल असते दीपपूजन सगळीकडे दिवे लावून प्रकाश केलेला असतो उजळलेला असतो सगळीकडे आत्तापर्यंतचा सगळा निराशेचा अंधार आपण दिवाळीच्या दिव्यांनी दूर करतो म त्याच्यात आभ्यंगस्नान येतं बलिप्रतिपदा पाडवा येतो लक्ष्मीपूजन तर सगळ्या व्यापारांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं भाऊबीज हा बहीण भावांचा सण हा तर अतिशयच म्हणजे मोलाचा मानला जातो त्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते औक्षण करते भाऊ तिला ओवाळणी वगैरे घालतो आता हल्ली आता थोडं याला जरा दिखाऊपणाचं रूप आलेलं आहे नुसता शो असतो खर्च भरपूर करतात पण तरी सुद्धा ह्यात जी प्रेमाची जी भावना आहे या सगळ्या सणातून आपल्या हिंदू सणांमधून जी प्रेम भावना आहे ती प्रेमभावना व्यक्त करण्यासाठीच आपले हे सगळे धार्मिक सांस्कृतिक कीरा क्रीडाविषयक कार्यक्रम आपण साजरे करत आहोत करत राहू आणि करत राहावेच हेच नक्की आहे